आपण आपल्या आयुष्यामध्ये तर भरपूर काही प्रकारचं अनुभव घेतच राहतो काही आपल्याला असाही चांगला अनुभव येतो की जेव्हा आपली चालती किंवा जेव्हा आपल्यापाशी चांगला इन्कम सोर्स असतो त्या वेळेस लोक आपल्याला वावा करतात या आपल्या जवळ असतात पण एक असा काही अनुभव आलेला आहे ज्या वेळेस आपली चालती की आपला इन्कम सोर्स पैसे कमावण्याची क्षमता कमी होते या आपली परिस्थिती डाऊन होते त्या वेळेस जवळचे लोकसुद्धा आपल्याला दूर करतात तर हा एक धडा जीवनात खूप चांगला शिकायला मिळतो हा आणि हा नव्याण्णव टक्के लोकांच्या पुढचा हा ध धडा आहे की ज्याच्यापाशी पैसा त्याला लोकं विचारतात पण ज्याच्यापाशी पडती बाजू असेल त्याला विचारत नाही हा जीवनाचे एक सत्य आहे आणि हा धडा शिकला मी खूप चांगल्याने शिकलो आणि मला त्याचा माझ्या जीवनावर खूप चांगला प्रभाव पडला की आपली व्हॅल्यू नाही राहत लोकांना या घरच्यांनासुद्धा नाही राहत फक्त पैसे असेल तरच त्याचे महत्त्व राहतं